एक्सक्यूज मी ताई नमस्कार मला पॅन कार्ड काढायचे होते पॅन क मला म्हनजे पॅन कार्ड काढायचे होते तर त्याच्यासाठी मला काही इम इम्पॉर्टड माहिती जाणून घ्यायची होती तुम्ही मला माहिती सांगू शकता का अच्छा ठीक आहे ठीक आहे ह हो बसते पाणी नव्यानी नको आहे मला पॅन कार्ड शेअर बाजारात गुणवंत गुंतवणूक करण्याची करायचं होतं तर तुम्ही मला पॅन कार्ड काढायचं आहे तर मग ते किती दिवसात मिळेल आणि किती टाईम लागेल त्या गोष्टीसाठी अच्छा आणि पॅन कार्डसाठी काय काय कागदपत्र आवश्यक आहे जसं म्हणजे आधार कार्ड वगैरे लागेल का किंवा मग काय लागेल असं कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहे अच्छा आणि अपडेट केलेलं पॅन अपडेट केलेलं आधार कार्ड लागेल का अच्छा मी सध्या अनमॅरीड आहे सो मला आता लग्नानंतर जर काढायचं असेल तर मग तेव्हा हेच पॅन कार्ड चालेल की मला नाव चेंज करावं लागे सरनेम चेंज करावं लागेल वगैरे तर ते चालेल का आणि तेव्हासुद्धा मग आधार कार्ड अपडेट केले राहील तर मग ते त्याला कनेक्ट होईल ना आणि त्याच्यावर आपलं मग आता हे एक सर्व के पॅन कार्ड बनवून केवढ्या दिवसात येईल म्हणजे किती दिवस लागेल क आणि त्यात आपल्याला किती पैसे द्यावं लागेल वगैरे

अच्छा अजून अजून नेहमी नेहमी अपडेट करत राहायचं का पॅन कार्ड आणि पॅन कार्डचं अर्ज केल्यानंतर किती दिवसात मिळेल असं तुम्ही सांगू शकता अच्छा आणि का बस आ पॅन कार्डसाठी आपल्याला कागदपत्र आधार कार्डशिवाय अजून काही नाही लागेल का म्हणजे आपलं कास्ट सर्टिफिकेट वगैरे अजून व्हॅलिडिटी क टी सी आपली अजून फोटो पासपोर्ट साईज फोटो वगैरे हे सर्व लागेल का अच्छा ठीक आहे पॅ पासपोर्ट साईज फोटो वगैरे लागेल आणि तो आता सध्या आता पॅन कार्ड काढलं तर पाच वर्षांनंतर आपला पासपोर्ट साईज फोटो अपडेट करावं लागेल का म्हणजे तिथं परत एकदा लावावं लागेल का वगैरे अच्छा भविष्यात जर ठरवलं तर मग भविष्यात जर समजा हरवलं तर मग त्याच्यावर आपल्याला काय असं तुम्ही सांगू शकाल की समजा ते हरवलं तर मग तुम्ही आम्हाला दुसरं काढून द्याल का किंवा मग काही म्हणजे अजून काही आहे का त्याच्यात प्रोसिजर वगैरे अच्छा आणि ही आणि कागदपत्रामध्ये आपण जर वॅलिडिटी काढली तर ते वॅलिडिटी किती व म्हणजे आता वॅलिडिटी पाच सहा वर्षासाठी राहते तर मग वॅलिडिटी तेव्हा अपडेट केलेली राहील पाच सहा वर्षानंतर तर मग आपल्याला परत पॅन कार्ड अपडेट करावं लागेल का अच्छा अजून तुम्ही तुमचा उ तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल मला सांगितल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद